आपल्या राज्यामध्ये लोकांसाठी आरोग्यसेवा मिळवणे एवढं एवढं चांगलं आहे आजकाल कारण की खूप सारे योजना झाल्यात नाही का बऱ्याच योजना आहेत ज्या आपल्या राज्यात राज्यातील लोकांना खूप खूप फायदेमंद असतात जसं की आता बघा प्राय प्रायवेट हॉस्पिटल नाही का खाजगी रुग्णालय खाजगी रुग्णालयामध्ये आपण आपण क मरीज नाही का मरीजची कंडिशन झाली की खूप खूप डीपपणे अभ्यास करू शकतो त्याच्यावर डॉक्टरलोक अव्हेलेबल असतात ऍम्ब्युलन्स अव्हेलेबल असतात तीच कंपेयेर केली गव्हर्नमेंट तर गव्हर्नमेंटमध्ये रष खूप असतो रष खूप असतो आणि माझ्या स्वतःच्या गावामंध्ये इकडे खूप खूप एवढं अशी कंडिशन आहे की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये लाइन अक्षरशः लाइनमध्ये उभं राहणं पडते खूप खूप वेळ लाइनमध्ये उभं राहणं पडते नाही का तर खासगी रुग्णालयामध्ये मल्टिस्पेशालिट झालं ते खूप चांगलं राहते आपल्याला ट्रीटमेन्ट झाली सर्व काही खूप चांगल्या प्रकारे ते अव्हेलेबल होते डॉक्टर नर्सेस कंपाउंडर सर्व काही हायजिनिक असतं नाही का तेच कंपेयेर केलं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सरकारी रुग्णालयामध्ये तर ते नाही होऊ शकत कारण कारण की तिथे रष खूप असतो जे पॉपुलेशन हे जे लोकं लोकसंख्या आहे सरकारी म सरकारी रुग्णालयामध्ये येणारी ती खूप खूप जास्त प्रमाणात आहे तर राज्यातील लोक लोकांना आरोग्यसेवा मिळणेही खूप गरजेचं आहे आणि ते सोपे यावरनं होईल कारण की जर कधी योजना आली योजना येतच राहतात सरकारकडून योजना येतात पण त्या योजना लागू होत नाही ज्या योजना लागू होतात त्या आपल्याला फायदेमंद असतात तर मी असं सांगतो की आपल्याला नाही का प्रायवेट हॉस्पिटलमध्ये खूप खूप फॅसिलिटीज अव्हेलेबल असतात